आमच्या भागात किंवा राज्यात शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती बघितली तर ती खरंच चिंतेची आहे दरवर्षी हवामान बिघडतंय पावसाचा भरोसा उरलेला नाही त्यातच खत बियाणे डिजेल आणि त्यांचे भाव वाढत चालले अनेक शेतकरी अजून पारंपारिक शेती करतात पण बाजारात त्यांना मनाला भाव मिळत नाही प्रसारांमध्ये शेतकऱ्यांची समस्यांबद्दल चर्चा करतात पण त्या चर्चाांमध्ये किती प्रामाणिकपणा आहे हे खूप महत्त्वाचे आहे काही टी व्ही चॅनल्स किंवा वृत्तपत्र केवळ सरकारी योजना किंवा चांगल्या आहात हे दाखवण्यात्त मग्न असतात पण प्रत्यक्षात ज्या योजना जमिनींवर कितपत पोहोचतात ते कधीच दाखवत नाही